आमच्याकडच्या स्थानिक बातम्यांना पुरेसं कवरेज मिळतं असं मला वाटत नाही आमच्याकडच्या म्हणजे मी आता मी सातारा जिल्ह्यामध्ये आहे तर सातारा जिल्ह्यामधल्या सातारा शहरातल्या सुद्धा आणि सातारा जिल्ह्यामधल्या सुद्धा एकूण पालकांची अवस्था आता अशी झालेली की बारावीपर्यंतचं शिक्षण होईपर्यंत मुलं तिथं घरे घरी राहतात आणि त्यानंतर बारावी झाल्यानंतर जर चांगलं शिक्षण घ्यायचं असेल दर्जेदार शिक्षण घ्यायचं असेल तर मग मुलाला मुलीला बारावीनंतरच किमान पुण्याला जावं लागतं आणि समजा अगदी डिग्रीपर्यंत जरी साताऱ्यामध्ये राहिलंत चुकून एखादं मूल तरीसुद्धा नोकरीसाठी त्याला साताऱ्यामध्ये संधीच मिळत नाही त्याला नोकरीसाठी बाहेरच जायला लागतं आणि बाहेर म्हणजे कमीत कमीत पुणे म्हणजे ही पूर्वी सातारा ही पेश पेन्शनर सिटी आहे असं म्हणायची कारण साताऱ्यामध्ये उ उद्योग व्यवसाय बहरले नाहीत त्यामुळे नोकऱ्यांची संख्या कमी आहे शिकलेल्या मुलांना नोकरी करायची तर त्या त्यांची संख्याच कमी असल्यामुळं मग नोकरीसाठी बाहेरच जायला लागतं कमीत कमी पुण्याला जायला लागतं पूर्वी मुंबईला जायचे लोकं आता पुण्याला जातात एवढंच फरक आहे बाकी बदल काही झालेला नाही तर ही परिस्थिती या परिस्थितीचं एक चित्रण वृत्तपत्रांमध्ये होतं आहे का किंवा कुठल्या चॅनेलवर येतं का बातम्या देणाऱ्या माध्यमांत येते का अजिबात येत नाही म्हणजे ही परिस्थिती का आहे साताऱ्यातली उद्योगधंद्याची सातारा सातऱ्यातली मी म्हणतो त्यावेळेला सातारा जिल्ह्यातली एकूणच की सातारा जिल्ह्यातली उद्योगधंद्याची परिस्थिती काय आहे तिथं का वाढत नाही किंवा आत्ता नेमकी परिस्थिती काय आहे आणि इथं कुठं विकसित व्हायला आणखीन काय वाव आहे वाढत का नाही त्याच्यातल्या अडचणी काय आहेत समजा एखाद्या ठिकाणी उद्योग व्यवसाय एखादा आला किंवा सातारा एम आय डी सीमध्ये मला आठवतं की सुरुवात झाली त्यावेळला तीन चार मोठ्या कंपन्या मोठ्या म्हणजे साताऱ्यासारख्या ठिकाणी मोठ्या वाटतील अशा म्हणजे मध्यम मध्यम आकाराच्या कंपन्या होत्या आणि त्यांच्या आधारानं अनेक छोट्या छोट्या छोटे उद्योग लघु उद्योग आणि त्या त्या पुन्हा लघु उद्योगांच्या आधारानं अनेक कुटीर उद्योग साताऱ्यामध्ये सुरू झाले होते बहरले होते आणि ह्या कंपन्यां म्हणजे मध्यम आकाराच्या ज्या मोठ्या मेन कंपन्या आहेत त्या मुख्य कंपन्यांमध्ये काही हजार कर्मचारी त्यानंतर त्यांची जी कामं इतर कंपन्यांना द्यायची असे लघु उद्योग तिथं काही तिथले मालक आणि कर्मचारी म्हणजे एकेका युनिटमध्ये दहा ते वीस कर्मचारी असायचे त्यांच्याकडून आणि ह्या मो मुख्य उद्योगाकडून सुद्धा काही कामं कुटीर द्यायला लागायची असे काही हजार लोकं असं ते लाखभर लोकांना रोजगार देणारा एकूण तो सगळा मिळून आकार त्या ह्याचा होता आता ह्या मुख्य कंपन्यात ज्या तीन चार कंपन्या मुख्य होत्या ह्याच बंद झाल्यामुळं कमीत कमी एक लाख लोकं बेरोजगार झालेले बेरोजगार म्हणजे बेरोजगार त्यांना कोणत्याही प्रकारचा रोजगार त्यानंतर नव्यानं उपलब्ध झालेला नाही कारण रोजगार उपलब्ध होण्यासारखी परिस्थितीच साताऱ्यामध्ये नाही ह्याचं चित्रण ह्या कोणत्याही वृत्तपत्रांमध्ये किंवा माध्यमांमध्ये येत नाही शेतीची अवस्था काय आहे ह्याचं चित्रण या माध्यमांमध्ये येत नाही ते यायला पण साताऱ्यामध्ये असं आहे की सातारा म्हणजे पुणे कोल्हापूर हा जो हायवे आहे ह्या हायवेच्या पश्चिमेच्या बाजूला संपूर्ण सह्याद्रीची डोंगररांग आहे तिथं अतोनात प्र प्रमाणामध्ये पाऊस पडतो भाताची खाचरं आहेत भातासारखी पिकं तिथं मोठ्या प्रमाणावर घेतली जातात आणि हायवेच्या पूर्वेच्या बाजूला अतिशय कमी प्रमाणामध्ये पाऊस आहे तिथली पिकांची परिस्थिती वेगळी आहे तिथं फक्त ज्वारी किंवा अशा पद्धतीची कोरडवाहू कोरडवाहू जमीन आहे आणि कोरोडवाहू पिकंच तिथं घ्यायला लागतात घ्यावी लागतात सिंचनाच्या सोयी ज्या आहेत धरणं खूप झालेले आहेत सातारा जिल्ह्यामध्ये जाईल तिथं धरण आहे पण त्यातून जे कॅनॉल निघतात ते कॅनॉल सगळे जातात सांगलीकडे किंवा पुढे बारामतीकडे किंवा आणखीन पुढं निघून इथल्या शेतकऱ्यांना त्याच्यावरून म्हणजे सातारा जिल्ह्यातल्या किती शेतकऱ्यांना त्या त्या धरणांचा किंवा त्या कॅनलचा उपयोग होतो तर काही थोडे टक्के एका हाताच्या बोटावर मोजतील इतक्या टक्के लोकांना इतक्या टक्के शेतकऱ्यांना त्याचा ते सिंचनाच्या सोयींचा परिणाम किंवा त्याचा उपयोग होत असेल त्याच्या पलीकडं ह्या सातारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सि सिंचनाची सोय उपलब्ध नाही विहिरी आहेत विहिरीवरचं सिंचन म्हणजे थोडक्यात बागायती शेती ज्याच्यामध्ये जास्त पैसा आहे अशी बागायती शेती ही सातारा जिल्ह्यामध्ये कमी प्रमाणात आहे आता ही परिस्थिती ह्याच्यावरची ही अशी का आहे ती कारणं त्याचे होणारे परिणाम एकूणच समाज जिल्ह्यावर अर्थ जीवनावर होणारे परिणाम आणि ही बदलण्यासाठी काय उपाय व्हायला पाहिजेत हे सगळं वृत्तपत्रांनी माध्यमांनी मांडलं पाहिजे लोकांपुढं हे मांडलं जात नाही अजिबात अशी माझी खंत आहे माझी तक्रार आहे म्हणजे लोकजीवनावर परिणाम करणाऱ्या आर्थिक म्हणा किंवा सामाजिक म्हणा किंवा सांस्कृतिक म्हणा किंवा साहित्यिक म्हणा अशा किंवा शैक्षणिक म्हणा अशा कोणत्याच बाबींना त्यामानानं कवरेज स्थानिक वृत्तपत्रांमध्ये किंवा स्थानिक वृत्तपत्रांमध्ये नाहीच किंवा मुख्य धारेतल्या वृत्तपत्रांमध्ये किंवा चॅनेल्समध्ये मिळत नाही आणि जे मिळतं ते इतकं अपुऱ्या प्रमाणामध्ये मिळतं केवळ घडामोड म्हणजे अपघात झाला एवढंच अपघात झाला तर त्यावेळेला मग रस्त्यांची परिस्थिती काय आहे या रस्त्यांच्या खड्ड्यांची जबाबदारी त्यात काय आहे अपघातामध्ये ह्याचं कुठं नोंद येत नाही या बातम्यांमध्ये आणि ही परिस्थिती बदलली पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद